मला वाद्यामध्ये बासरी ऐकायला खूप आवडत असते कारण की बासरीचे ताल सूर हे वेगळंच असते आपण जे साँग ऐकत असते गाणं ऐकत असते ते बोलण्याने एक वेगळं असते आणि पण ते त्यांची कला असते वाज बासरी वाजवण्याची ताल वीणा वगैरे जे आहे ते वेगळीच कला असते त्यामुळे खूप छान वाटत असते आणि ते ऐकायला पण आपल्याला थोडं फार छान वाटत असते मनाला भावत असते मनमोहक होत म्हणजे मनमोहक असं होत असते ते बासरी ऐकल्याने छान वाटत असते ते वाजवण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बासरी आहे जे होटदार म्हणजे कला जे आपण जे बासरी वाजत असतो ते एक कला आहे कोणाकोणाला जे कला मिळत असते वाजवण्याचे आणि ते ऐकायला खूप छान वाटत असते मनाला भावत असते मनमोहक होत असते मन आणि खूप छान वाटत असते अजून वीणा तार वगैरे आहे तबला वगैरे आहे ते तबला वाजवण्याची पण पुष्कळ प्रकार असतात ते मग ते पण वाद्यामध्ये येत असते हाताद्वारे वाजवत असते कोणी पायाद्वारे वाजवत असते वेगवेगळे प्रकार वाजवत असते साऊंड वगैरे ताल सूर वगैरे वेगवेगळे असतात